अगोदर अगोदर गाड्या नसल्या कारणास्तव जिथे पण जात लोक जात होते तिथे पायीपाई जात होते पायीपाई गेल्या नस गेल्यामुळे त्यांन त्यांचे शरीर फिट राहात होते ते तंदुरुस्त राहत होते बीमाऱ्यापासून दूर राहात होते पण आजकालचे व छोटे मुलांपासून तर मोठ्या मुलापर्यंत त्यांच्या हातात गाडी आल्या नंतर ते मुलं जिथे म्हटलं तिथे गाडीनीच जात असते कोणतं काही आणायचं असलं आपल्या आईनी किंवा बाबानी काही सांगितलं गाडी गाडी उचलली का नेली दुकानात जे काही आणायचं असलं ते गाडीतन गाडीनस आणतात आपल्या श आपल्या पायाचा उपयोग करत नाही कुठेही जायचं असलं तर गाडीनच जात असते यामुळे जे लोकांची चालण्याची चा लोकांचं चालणं जे आहे तेे खूप कमी झालेलं आहे त्यामुळे शरीरावर बिमाऱ्यापासून तर पाय दुखण्यापासून अंगपाय दुखण्यापासून सगळ्या बिमाऱ्या आलेल्या आहे